हॅलो करिअर कावन्सलर हां बोला

बरं

हो जसं आता तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं म्हणत आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे असे कॉलेजेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ लेक्चरर म्हणून करू शकता फक्त तेवढाच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे भरपूर सारे आय टी कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता बघा आपल्याकडे एक जसे तुम्ही आता मुंबईत जाल तर आय टी सेक्टर आहे ज्याच्यामध्ये जसे ॲमेटीज पर्सिस्टंट असे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि जर तुम्ही पुणे साईडमध्ये गेले आणि नागपूर साईडमध्ये जर गेले तर तुम्हाला टी सी एस ही सर्वात मोठी एक आय टी कंपनी मिळेल तर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता आणि फक् तर तर तुम्ही मला सांगू शकता का तुम्हाला क् सी एसमध्ये किती पर्सेंट आले होते एटी सिक्स पर्सेंट तर तुम्ही एक लेक्चरर म्हणून जर तुम्ही करिअर स्टार्ट केला आय टी सेक्टरमध्ये तर हे तुमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी राहील कारण की लेक्चरर जर तुम्हाला छ आवडत असेल दुसऱ्यांना शिकवायला तर हा एक असा करिअर आहे ज्याच्यामध्ये तुमची सॅलरीही चांगली होईल आणि तुमच्या नॉलेजही वाढू शकतो तर आणखी जसे तू हां बोला

एम टेकची डिग्री असणे आवश्यक नाही आता ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला नॉलेज किती आहे जसे माझ्याकडे भरपूर असे स्टुडंट आले आहेत ज्यांना ज्यांचे माल्क कमी होते पण त्यांचा नॉलेज खूप चांगला होता तर ते आत्ताही अशा जागेत काम करत आहेत की ज्यांचं पेमेंट खूप चांगलं आहे तशी तुमच्याकडेही एक अपोर्च्युनिटी आहे की तुम्ही जर तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने समजत असेल कम्प्युटर सायन्सच्या बाबतीमध्ये तर तुम्ही चांगल्या जागेवर तुमचं करिअर बनवू शकता बरं ठीक आहे मी तुम्हाला लिंक पाठवतो आहे मी वॉट्सअप करतो आहे तुम्ही चेक करून घ्या ओके थँक्यू